सध्या बघितलं गेलं तर जाहिरातीसाठी कोणते कोणते मार्ग आहेत ओके मग जाहिरातीचे कोणते कोणते मार्ग म्हणजे की सगळ्यात पहिले येते सोशल मीडिया पेपर ॲडवर्टाईजमेंट ब्रँडिंग ह्या गोष्टी केल्या जातात तर आपण त्याच्या पर लोकांपर्यंत आपली जाहिरात पोचवण्यासाठी सगळ्यात पहिलं ठिकाण म्हणजे जे हा ते सोशल मीडिया सोशल मीडियामार्फत आपली जाहिरात पटकन पोहोचली जाते आणि लोकांपर्यंत ती पो लोकांपर्यंत ती ॲट्रॅक् ॲट्रॅक्ट पण अट्रॅक् ॲट्रॅक्कट होते